नॅचरल लँडस्कोप राज्यात जसं आहे विविध विभागामध्ये आहे ते म्हणजे धबधबे म्हणजे धबधबे आहे त्याच्यानंतर हिल्स पण आहे हिल्समध्ये टेकड्या हिल्स टेक जंगले आहेत ताडोबाचं जंगलसुद्धा आहे त्या जंगलामध्ये वाघ किंवा इतर प्राणी सिंह वगैरे खूप असतात ताडोबा जंगलामध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणजे वाघ आहे जसा धबधबे म्हटलं की लँडस्कोपमध्येसुध्दा धबधबा आहे वाहता धबधबा आहे चिखलदऱ्यालासुद्धा धबधबा आहे चिखलदऱ्याचा धबधबा तर खूप सुंदर आहे चिखलदऱ्याच्या धबधब्यामध्ये पर चिखलदरा म्हणून पर्यटनस्थळ म्हणून एक आहे तिथे चिखलदरा आहे चिखलदऱ्यामध्ये धबधबा असून त्या धबधब्यामधील जे पर्यटक जातात त्यानं ते आंघोळ वगैरे सुद्धा ते त्या धबधब्यांमध्ये करतात म्हणून हा तो धबधबा एक पाहण्यासारखा आणि एक आकर्षक म्हणून तो धबधबा आहे त्या धबधब्याचं महत्व म्हणजे तो खूप उंचावरून खूप उंचावरून पाणी पडत आहे आणि जसं म्हटलं तर शिंबोऱ्याचं सुद्धा एक धबधबा आहे शिंबोरासुद्धा एक धबधब्याचाच प्रकार आहे